तंत्रज्ञानाने वाहतूक सुलभ करण्यात खूप सारी मदत केली आहे फॉर एक्झाम्पल मला प्रवास करायचा असल्यास मी ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो त्यानंतर मी जिला जिथे थांबायचे आहे तिथले हॉटेल बुक करू शकतो ते पण ऑनलाईनच करू शकतो प्रवास कुठंपर्यंत आला याची पण अपडेट मला ऑनलाईन मिळू शकते किती वाजता माझी बस आहे कुठल्या प्रफ कम पॅट प्लॅटफॉर्म क्रमा क्रमांकावर आहे स्थानिक किंवा बस डिप डिपोट स्थाने जाणून घेणे इत्यादी माहिती मला ऑनलाईन मिळू शकते